माझी सर्वात आवडती रेसिपी ती म्हणजे तांदळाच्या पिठाचे कुरकुरीत वडे ही रेसिपी आवडण्यामागचं कारण कारण ही सर्वात सोपी आहे आणि आज यूट्यूबवर बघून बनवलेली असली तरी आजपर्यंत एकदाही माझे कुरकुरीत वडे कधी फेल झालेले नाही आहेत ती मुलांनाही आवडते आणि ती कोणत्याही म्हणजे सांबार बरोबर चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर असंसुद्धा खाता येते आणि कुरकुरीत असल्यामुळे मुलांनाही आवडतात त्याचबरोबर मऊ असल्यामुळे घरातल्या मोठ्यानाही आवडतात त्यामुळे ती माझी तांदळाचे कुरकुरीत वडे ही माझी आत्तापर्यंतची आवडती रेसिपी आहे